हॅलो मी तुमच्या समर्थ एजन्सीमध्ये बोलता बोलत आहात का हो मी मागच्या वर्षी तुमच्या तुमच्या अलीकडे कार कॅबमध्ये प्रवास केला होता कृपया तो मला पुन्हा करायचा आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला करून देताल का ड्रायवर किंवा ड्रायवर एजन्सीकडे चौकशी करत आहे मी हो कुठे जायचं आहे मला महालक्ष्मीला कोल्हापूरला जायचं आहे कृपया मला घेऊन जशाल का हो तुमचं लोकेशन पाठवा हां चालेल ऑट्सअप नंबर तुमचा सेव क सेंड करा मला मी तुम्हाला लोकेशन पाठवते ओके ऑट्सअप नंबर माझा वॉट्सअप नंबर मी तुम्हाला देते एट सेवन सिक्स सेवन झिरो झिरो फोर नाईन सिक्स नाईन ओके मी तुम्हाला ह्या वॉट्सअप नंबरवरती तुम्हाला लोकेशन सेव करते हां चालेल आणि तुम्हाला अजून कुठे जायचं आहे का महालक्ष्मी झाल्याच्या नंतर अजून कुठे जायचं आहे का हो मला महालक्ष्मी बाळूमामा बाळूमामा शाहू शाहू पॅलेस असे अनेक ठिकाणे करायची आहेत मच्ची मच्ची सगळी ठिकाणे करायची आहेत मला फिरवशाल का हो त्यासाठी किती रक्कम तुम्हाला म्हणजे किती पे करावे लागतील यासाठी त्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये हवे झाले इकडनं म्हणजे तिकडे जाण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये हवे झाले ओके मग कद किती तारखेला तुम्ही जाणार आहात किती तारखेला तुम्हाला बस हवी आहे मला आठ तारखेला तुमची बस हवी आहे ओके सकाळी संध्याकाळी कसं काय नाईट बाईक करायची आहे तिथे मला सकाळी स इथून सहा वाजता तरी सहा वाजता सुटणार आहे तुम्ही इकडे पाचच्या पाच सहा वाजायच्या आधी या हो येतो आणि तुम्हाला कुठे आणि तुम्हाला परत रिटन यायचं आहे की तिथे थांबायचं आहे आम्हाला मला तिथे थांबायचं आहे एक दिवस कोल्हापूरला थांबायचं आहे त्यानंतर मी येते ओके चालू उद्या मग आम्ही येतो आणि तुमचं नाव नोंदणी सांगा माझं नाव सोनाली परब राहणार अलिबाग ओके थँक्यू